आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन करत असतो तेव्हा आपण त्या स्थानिक लोकांना स्थानिक समुदायाने अर्थव्यवस्थेला आपली मदत होत असते ती कशा प्रकारे होऊ शकते तर जी वेगवेगळी रिटेल स्टोअर्स असतात आपण जिथे खाऊ शकतो जिथे खरेदी करतो जिथे आपण राहतो तर त्यामधून तिथल्या अर्थव्यवस्थेला आणि स्थानिक समुदायाला मदत होऊ शकते तसंच वेगवेगळे जे बिझनेस ओनर्स असतात जे वेगवेगळे मर्चंट्स असतात व्यापारी असतात तिथली वेगवेगळी जी स्थानिक वरायटी असते तिथलं जे काही फेमस गोष्ट असते जे आपण खरेदी करतो तर त्यातून आपल्याला खूप सारी त्या लोकांना तिथल्या अर्थव्यवस्थेला आणि स्थानिक समुदायाला आपली मदत होत असते आणि त्यातून त्यांना साहाय्य मिळत असतं त्यांचा व्यवसाय चालत असतो आणि राज्यात फिरताना पर्यटकांची ही जी मदत होते त्यामुळे त्यांना त्यांचं कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि योग्य जीवन जगण्यासाठी नक्कीच मदत होते